जवळच्या गावी जाताना किंवा शहरांकडे जाताना बसेसची किंवा रेल्वेसची सुविधा फार कमी असते म्हणजे खूप अडनिड्या वेळेला बसेस किंवा रेल्वे असतात आणि त्यावेळेला आपल्याला प्रवास करणं शक्य नसतं कारण ज्या गावी जायचं आहे त्या गावी रात्री बेरात्री जाणं महिलांना लहान मुलांना वृद्धांना हे रात्री उतरणं म्हणजे जिथे बस पोहचते रात्री उशीरा रेल्वे पोहचते अडनिड्या वेळेला तर ते शक्य नसतं त्यामुळे कुठल्याही गावी शहरांकडे जाताना आपली साधन सुविधा म्हणजे मुख्य जाण्या येण्याची दळणवळण हे योग्य असलं पाहिजे त्याला फार अडचणी येतात कधी कधी म्हणजे उदाहरणं घ्यायचं तर कोकणात जाताना आपल्याला बऱ्याचदा रात्री उशिरा फक्त बसेस असतात पण रात्री उशिरा काही वेळेला सिनियर सिटिझन्सना म्हणजे वृद्धांना आणि लहान मुलांना एकट्या महिलांना प्रवास करणं शक्य नसतं कारण पहाटे चार पाच तीन वाजता अशा बसेस पोहचतात आणि रेल्वे पुण्या मुंबईकडनं जायच्या मुंबईकडनं एकवेळ जास्त असतील पण पुण्याकडनं जाणाऱ्या रेल्वे फारशा नाही अप उपलब्ध नाही आहेत आणि ज्या आहेत त्यासुद्धा अगदी अडनिड्या वेळेला आहेत त्यामुळे मुख्य ती एक अडचण होते आणि दुसरं म्हणजे साधन सुविधा म्हणताना ज्या ज्या काही छोट्या मोठ्या गावांमध्ये आपण जातो तिकडे आपल्याला वाजवी किमतीत राहण्याची खाण्याची फिरण्याची सोय झाली पाहिजे ती प्रत्येक वेळेला छोट्या छोट्या खेडेगावांमध्ये होतेच असं नाही कारण जितकं छोटं खेडेगाव किंवा कमी जाणारी लोकं असतात तितकं जास्त खर्च करावा लागतो कारण त्या शहरात जाणारे पर्यटक कमी असल्यामुळे तिथले लोकं जास्त पैशांमध्ये तुम्हाला त्यांची सर्विस देतात त्यामुळे लहान खेड्यांमध्ये किंवा छोट्या गावांमध्ये सुद्धा जर जाण्याची संख्या असेल लोकांची तर तिथे पण न लोक व्होकल फॉर लोकलच्या आधारे जास्तीत जास्त सुविधा अगदी जाता जाणं येणं बसेस रेल्वे तुमचं तिकडे स्थानिक रिक्षा किंवा टॅक्सी किंवा काय जी सुविधा असेल त्या जास्त पुरवल्या गेल्या पाहिजेत कारण आधुनिक भारत आपण जो बघतो त्याच्याकडे विकसित भारतसुद्धा आपण केला पाहिजे नुसतंच आपले तंत्रज्ञान विकसित केलं नुसतंच हातात मोबाईल आले आणि खूप फंक्शन्स आली म्हणजे आपण डेव्हलप झालो असं नाही आहे तर तुम्हाला तुमचा भारत तुमचं अगदी गाव शहर तुमची गल्ली हे सगळं पण तुम्हाला विकसित केलं पाहिजे वेगवेगळ्या साधनांनी तर ह्या ज्या काही अडचणी होतात त्यात लवकरात लवकर दूर व्हायला पाहिजेत